माझ्या पाककृतींमध्ये काही विशेष पदार्थ बघायला गेलं तर मांसाहार हा सगळ्यात आवडता पदार्थ माझा त्या मांसाहारामध्ये बिर्याणी असेल किंवा मटनचा रस्सा असेल मटन सुक्का असेल मटन खरडा असेल ह्या पदार्थांमध्ये सर्वात जास्त अधिक प्रमाणात वापरले जाणारे घटक म्हणजे तेल मीठ लसूण अद्रक मिरची ह्या गोष्टींचा या तिन्ही चारी पदार्थांमध्ये वापर होतोच होतो आणि याशिवाय या पदार्थांना काही चव नाही त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ह्या पदार्थांना वापरून काही गोष्टी बनवतात तशा बहुतांशी वेज आणि नॉनवेज गोष्टींमध्ये ह्या गोष्टींचा वापर केल्यामुळं एक वेगळी चव आणि एक सुंदर असं जेवण तयार होतं जे मनाला तृप्त करतं